रेखांकन करणे हा तुमचा छंद आहे की व्यवसाय छंद असेल तर तो तुम्ही कसा पूर्ण करता आणि व्यवसाय असेल तर त्यात तुम्ही काय काय करता रेखांकन करणे हा माझा छंद आहे आणि रेखांकन करण्यासाठी मी अनेक प्रकारचे चित्र रेखांकन करेल एखाद्या ठिकाणी गावाला ट्रीप वगैरे व्हिजिट वगैरे जातात त्या ठिकाणचे मी चि त्या ठिकाणचे मी चित्र काढून त्याचे रेखांकन करीन त्याला अनेक प्रकारचे कलर वगैरे देऊन ती फोटोकॉफी काढीन त्याचे चित्र मी वा ह्य करेल रेखांकन करण्यासाठी माझा आवडता छंद रेखांकन करणे हा आहे हा आहे रेखांकन मला खूप आवडतो माझा खूप आवडता छंद आहे आणि रेखांकन कराय केल्या करण्याने खूप काही चांगल्या प्रकारे आपला हात वळतो चांगले चित्र आपल्याला काढायला भेटतात आनंद वाटतो आणि रेखांकन करणे हा तुमचा छंद आहे की व्यवसाय रेखांकन करणे हा माझा छंद पण आहे आणि रेखांकन करणे हा माझा व्यवसाय आहे छंद असेल तर तो तुम्ही कशा पूर्ण करतात आणि व्यवसाय असेल तर त्यात आणि रेखांकन करणे हा व्यवसाय पण असू शकतो आहेत व्यवसाय असेल तर व्यवसाय केलात त्याच्यामधून खूप फा मोठ्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे रेखांकन करण्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेखांकन करू शकतो चित्र काढू शकतो ड्रॉईंग ड्रॉईंग वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आपण चित्र काढल्यानंतर ते आपण आपला एखादा व्यवसाय त्याप्रमाणे सुरू करू शकतो व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्याच व्यवसायातून खूप काही हे करू शकतो आणि व्यवसायातून पैसे कमवण्याचे पण आपल्याला एक ज्ञान प्राप्त होते त्याचप्रमाने रेखांकन करणे हा माझा खूप आवडता छंद आहे आणि रेखांकन करणे हा व्यवसाय पण चांगला आहे रेखांकांमुळे अनेक प्रकारचा व्यवसाय करण्याचा आपल्याला लाभ भेटतो आणि त्याचप्रकारे आपला फायदा पण होऊ शकतो